हां बोला हां हो का आमचं अं इथे अं सावदेकर कॉम्प्लेक्समधे आहे दहाड रोडला जयसन चौकात आहे आमच्या आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे जे पाहिजे तुम्हाला ते मिळून जाईल सर्व ऑरेंज कलरचं पण आहे व्हाईटपण आहे तुम्हाला जो लागला तो पण आहे जेन्ट्स लेडीज सगळे अवेलेबल आहे परशुराम जयंतीनिमित्त जे आहे त्याच्यासाठी आपण सगळं स्पेशल बोलावलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याकडे अवेलेबल आहे सगळं हो आहे टोपीचेपण फेट्यांचे पण डेमो आहे हो जेन्ट्सचे पण आहे फेट्यांचे पण आहे ऑरेंज व्हाईट पण आहे तुम्हाला जे लागतं आहे ते आहे मग एक्झॅक्ट पत्ता एक्झॅक्ट पत्ता सांगते जयसन चौकामधून यायचं आणि अ दहाड रोडला आहे सावदेकर कॉम्प्लेक्स म्हणून आहे रणजीत जीमच्या वरती हां आपल्याकडं रेट पण एकदम रिजनेबल आहे तुम्हाला जे लागले ते पण कपडे आहे कॉलिटी हो हो आणि कपडा पण व्यवस्थित आहे क्वालिटी वगैरे पण एकदम छान आहे तुम्हाला जसं वाटल तसं क्वालिटीचे आहे ज्या रेटमधे म्हणता त्या रेटमधे पण मिळून जातील भरपूर कपड्याचा न स्टॉक आणलेला आहे आम्ही त्यात फेट्यांचा पण माल आहे आणि पिंक रेड तिन्हीपण आयटम आहे आपल्याकडे तिन्ही पण अवेलेबल आहे आणि व्हाईट कुर्ते पण आहे ऑरेंज पण कलरचे आहे भरपूर चालू आहे पण तुम्ही लवकरात लवकर या म्हणजे कसं लवकर आले तर तुम्हाला चांगलं मिळून जाईल आमच्याकडं भरपूर कस्टमर येऊन राहिले त्याच्यामुळे खूपच अ सेल चालू आहे सध्या त्याच्यामुळे म्हटलं स्टॉक आहे अवेलेबल पण आता म आता जयंतीनिमित्त किती जातीन न् किती नाही काय माहिती पण भरपूर आहे स्टॉक हो या मी लागले त बाजूला ठेऊन देते तुमचं पण या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल हं हो हो ठीक आहे हो या मग या